नवीन जन्मलेल्या बाळाचा पाचव्या दिवशी एक विधी केला जातो त्याला म्हणतात की सटवाईची पूजा केली जाते की पूर्वीपासून एक रिवाज आला आहे की सटवाई बाळाचं भविष्य लिहिते म्हणून वही पेन पेनसह तिथे पूजा केली जाते पाचव्यानंतर बाराव्या दिवशी एक बारावीची पूजा केली जाते त्या दिवशी बऱ्याच ठिकाणी पाळण्यात बाळाला घालून नाव ठेवण्याची पद्धत आहे अगदीच शक्य नसेल त्या दिवशी तरी गोडाचा पदार्थ करून त्या दिवशी बाळंतिणीला तो किंवा देतात बारा ब आणि हे बाराव्या दिवशी शक्य नसेल नावं झालं तर नावाचं दोन चार महिन्यांनी सुद्धा नाव बाळाचं ठेवलं जातं बारसं केलं जातं बाळ जेव्हा आठ नऊ महिन्याचा झाला की नंतर त्याचे केस म्हणजे त्याला जावळ म्हणतात हे जावळ काढण्याचा कार्यक्रम केला जातो तो एखाद्या देवस्थानी केला जातो किंवा घरी केलं जातं मामाच्या मांडीवर बसून सो चांदीच्या कात्रीने किंवा सोन्याच्या कात्रीने त्याचे केस कापले जातात आणि आत्या ते केस झेलते आणि ते केस नंतर देवाच्या ठिकाणी कुलदेवताच्या ठिकाणी ते वाहिले जातात बारसं जर कोणाचं राहिलं तर ते हल्ली हल्ली बऱ्याच ठिकाणी पहिल्या वाढदिवसानी बारसं असा एक मोठ्ठा कार्यक्रम केला जातो